भारतामध्ये जे संगीत कलाकार नृत्य ज्यांनी केलं आहे जे नृत्य नाटिका आहेत त्यांनी अगोदर ललितकले म्हणतात आणि संगीत ललित कला असे काही कला काढल्या होत्या त्यांनी आणि जे नाणी जे आहे त ते पण काढले होते आणि जे असं संगीतामध्ये जे मेन आहे नृत्य म्हणजे भरतनाट्यम ते आता म्हणजे सगळेजणं भरतनाट्यम काही कोणी करत नाही आणि आता जे वे वेगळाच डान्स आला आहे आणि भरतनाट्यम जे आहे आपली ते भारत संस्कृतीचा एक वारसाच म्हणू शकतो आपण आणि भरतनाट्यममध्ये पण काही लोक भारतीय चित्रपट आणि संगीताबद्दल जे आहे भारतामध्ये संगीत म्हणजे एक कला आहे तुम्ही असं म्हणू शकता की बी ती कला अजूनही अतुट आहे आणि संगत संगीताबद्दल लोकांचे मत खूप वेगळे वेगळे असतात कोणाला वेस्टन टाईपचे डिस्को टाईपचे आणि कोणाला जे जुन्या काळातले संगीत आहे ते आवडतात आणि आता माझ्या घरचं सांगते मी माझ्या भावाला जुन्या आत्ताच्या जनरेशनमध्ये असूनसुद्धा जे देवाचे मना किंवा जुनी जे संगीत आहे ते आवडते आणि मला वेगळी संगीत आवडते तर मी दुसरे गा संगीत लावते आणि तो दुसरे लावते त्याच्यावर कधी आमचा झगडा पण होते आणि संगीताबद्दल त्याची वेगळी तो जो काही सांगतो की बा असं म्हणतात की शंकरजीचं संगीत जे आहे म्हणजे क जे गाणं काढलं आहे त्याच्यामध्ये पण काही असा बोध आहे की त्याच्यामधून पण आपल्याला काही नवीन नवीन माहीत होत आहे